हॅलो सांगली गॅस एजन्सी का हां तर मी साहिल जाधो मी सांगलीत आता नवीन शिफ्ट जा नवीन आलो आहे आत्ताच माझं ट्रा एका कामाने मी तुम्हाला माझं गावातनं इकडं ट्रान्स्फर झाले तर मी इथं दोन दिवस झाले इथे राहायला आलो आहे तर दोन दिवस झाला तर खा बाहेर खायला लागलं पण मला आता गॅ गॅस घ्यायचा आहे आणि माझं गॅस अपडेट नवीन करायचंय तर तुम्ही सांगू शकाल काय काय डॉक्युमेंट्स लागेल बर ठीक आहे सर आणि सर इमर्जन्सीला मला आज गॅस लागणार होतं तर मला आज मिळू शकेल का प्लीज सर दोन दिवसात नाही सर दोन दिवस झालं आता पेमे पे पेमेंट एकतर पैसे पण मिळत मग आज मिळेल का सर प्लीज ट्राय करा तरी किती खर्च येईल सर हजार रुपये का सर ऑनलाईन पेमेंट मी करणार आहे तर तुमचं क्यू आर कोड पाठवा पाठवाल किंवा नंबर सांगाल गुगल पेचं अच्छा एक मिनटं तुमचं गुगल पे नंबर घेतो मी एट टू झिरो एट हां सर सिक्स फाय थ्री पाच शून्य शून्य थँक्यू सर आता याच्यावर मी हजार रुपये पेमेंट करतो सर आणि मला तरी आज संध्याकाळपर्यंत मिळेल का सर प्लीज प्लीज ट्राय करा ना प्लीज काहीतरी करा आमच्यासाठी ओके सर नाही नाही गेलं तर तरी मी संध्याकाळी किती वाजून तुमचं उघडं आहे सहा वाजेपर्यंत ओके सर प्लीज ट्राय करा चालेल सर मी तुम्हाला टेक्स्ट ॲड्रेस करतो मी ओके सर थँक्यू सर थँक्यू धन्यवाद